आज भारतामध्ये योगा हा सर्वदूर आणि भारताच्या बाहेरही सगळीकडे नाव नावलौकिक झालेला आहे कारण त्याचे फायदे हे जगाला माहिती करून दिलेले आहेत आणि लोकांनी ते अनुभवलेले आहे महाराष्ट्रामध्ये अय्यंगार आणि त्यांच्यासारखे त्यांचे श अनेक शिष्य हे गुरु आणि त्यांची वेगवेगळे सेंटर्स आहेत ती ती चालवतात मी खूप लहानपणापासून समजायला लागल्यापासून आम्ही नमस्कार घालणे योगा करणे ह्या गोष्टी करत आलो त्यामुळे त्याचा उपयोग आम्हाला आयुष्यभर प्रकृती चांगली राहण्यासाठी झाला आणि त्याच्यामध्ये किमान औषधं घेणे त्यातल्या त्यात पाश्चात्य थेरपीज वरती आमचा भर नाही आणि ती आम्ही वापरत नाही पण योगाचा जास्त करून उपयोग मन संतुलित राहण्यासाठी त्यातला प्राणायाम जो असतो तो तुमची श्वासन संस्था चांगली ठेवण्यासाठी आपण त्याचा उपयोग होतो आणखीन स्पॉंडेलायटीसारखं जो विकार आहे त्याच्या ज्याच्यामध्ये गुडघे दुखणे आणि इतर काही गोष्टी आहेत त्या योगासनाने निश्चितच बऱ्या होतात किंवा तुम्ही त्या चांगल्या स्थितीत तुमचं शरीर ठेवू शकता आणि मला असं वाटतं की बाकी आता हल्ली अशीच पद्धत झाली आहे की ऑपरेशन करून गुडघे ठीक करण्यापेक्षा किंवा मणक्याचे ऑपरेशन करण्यापेक्षा योगा पद्धती वापरणं हे लोक प्रिफर करतात आणि ते उत्तम असतं